आपल्या शतकात लोकांना आरोग्याच्या समस्या अनेक आहेत त्यामध्ये काही संसर्गजन्य रोग आणि काही असंसर्गजन्य रोग असतात संसर्गजन्य रोग म्हणजे नॉर्मल सर्दी खोकला आणि गोवर कांजिण्या यांसारख्या स यांसारखे रोग संसर्गाने पसरतात तसेच असंसर्गजन्य रोग म्हणजे कॅन्सर डेंगू मलेरिया टाइफॉइड इत्यादी रोगांचे सुध्दा प्रमाण अतिशय जास्त आहे तसेच कुपोषणाचे प्रमाणदेखील या क्षेत्रात जास्त आहे जसं की अनेक लहान मुलांना डिसऑर्डर्स असतात जन्मत च त्यांना काही अवयव नसतात किंवा एखादा अवयवाची त्यांची वाढच होत नाही जसं की डाउन सिंड्रम टर्नल सिंड्रम सिकल सील एनीमिया इत्यादी त्यांना रोग असतात